तरुण पिढीनं बातम्या पा पाहण्यासाठी प्रोत्साहन तर अतिशय जास्त करावं लागतं कारण आजकालच्या वेबसिरीजच्या जगामध्ये त्यांना बातम्या ह्या बघाव्याशाच वाटत नाहीत त्यामुळे त्यांना त्या बातम्यांकडे पाहण्याकरता वळवणं हे खूप अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तर बातम्यांमधून आपल्याला काय कळतं आपल्या आजूबाजूला आपल्या राज्यात आपल्या देशात आपल्या जगामध्ये काय घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे तर त्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले पाहिजेत आपण काही केलं तर त्या सगळ्या गोष्टींचे जे दुष्परिणाम आपल्यावर होणार असतील तर त्याच्यातून आपण वाचू शकतो का किंवा आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी आधी त्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या पाहिजेत आणि ते बातम्या पोहोचण्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे टी व्हीवर ज्या बातम्यात आपल्याला भेटतात त्या बातम्या आपण ऐकायला पाहिजेत बघायला पाहिजेत आणि त्याचमुळे आपण आपलं आणि पर्यायाने समाजाचं आणि देशाचंसुद्धा संरक्षण करू शकतो तर वेगवेगळ्या गोष्टी कळण्यासाठी माहिती मिळण्यासाठी आपल्याला बातम्या पाहणं अतिशय जरूरी आहे तर त्याकरता मुलांना कोणत्या पद्धतीने प्रयत्न करता येतील त्यांना कसं प्रोत्साहन देता येतील हेही ठरवणं तितकं महत्त्वाचं आहे